हॅलो मी सुहानी बोलत आहे तुम्ही हा नंबर को प्रतीक्षाचा आहे का मी नाही का मतल मुंबईवरून आली आहे माझ्या फॅमिलीसोबत मला कळलं आहे की इथे बरेच काही पर्यटक स्थळे आहेत म्हणून तर तुम्ही मला सांगू शकता का गा थोडं गाईड करू शकता का कुठे आहे काय आहे कसं आहे म्हणून हो ठीक आहे आता आम्ही आज आलो आहोत सकाळी आता आम्ही आता फ्रेश वगैरे होऊ नंतर निघू तर आज आणखी आहेत आणखी कोणते कोणते आहेत सांगता का तिथे काही विशेष मी असं ऐकलं होतं की समोर एक बोर डॅम आहे म्हणून अच्छा अच्छा मग हे काही पाहण्यासाठी इथे टॅक्सी वगैरे अवेलेबल आहेत का आम्हाला जाण्यायेण्याकरिता अच्छा तर तुम्ही आम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट देऊन द्या ना तर आम्ही आता संपर्क करून टाकू त्याना ठीक आहे आणि प्लीज आम्हाला तुम्ही असेच गाईड करत रहा ठीक आहे मला कॉन्टॅक्ट सेंड करून द्या आणि ठीक आहे थँक्यू धन्य हो हो ठीक आहे थँक्यू